हो मी माझ्या मुलाच्या नोंदणी जन्म नोंदणीसाठी एक महिन्या पूर्वी ऑलाईन अर्ज केला होता ती नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली की नाही हे मी जाणून घेण्यासाठी उत्सुक आहे

हा फोन नोंदणी कार्यालयाला लागला का ओके हां ठीक आहे मी तुम्हाला एक संदर्भ क्रमांक देतो तो म माझ्या जन मुलाच्या जन्म होण्यासाठी एका महिन्यापूर्वी रजिस्ट्रेशन केलं होतं ते रजिस्टेशन झालं कि नाही हां तुमी मला सांगा का सांगाल का कि रजिस्टेशन झालं की नाही हो हो घ्या ना माझा संदर्भ क्रमांक घ्या तीन पाच एक शून्य दोन शून्य तीन आठ पाच शून्य दोन एक वर हो चालेल तुम्ही मला ये याची माहिती सगळी चेक करून सांगा हो मी तुम्हाला परत फोन करेल ठीक आहे थँक्यू